हां बोला हो तुम्ही प्रिन्सिपल बोलत आहे का ज्योती प्रिन्सिपल हां मॅडम माझ्या मुलाला ना ॲडमिशन पाहिजे होतं तुमच्या इंटर स्कूलमध्ये हां तर तुम्ही देऊ शकता का ॲडमिशन पण पण माझा मुलगा हुशार आहे त्याला खूप इंग्लिश वगैरे येते मग आमचं काय त्याच्यामध्ये तर तुम्ही द्या ना प्लिज हवे तर किती पण पैसे लागले तरी चालेल पण तुम्ही त्याला ॲडमि त्याला ॲडमिशन द्या ना कारण की तो खूप जिद करतो ओ तुमच्या स्कूलमध्ये यायला वगैरे असं तसं पण पण असं नाही होऊ शकत आम्हाला पण ओपन करू शकता ना एक विद्यार्थी गेला तर काही हरकत नाही ना तुमचं तुम्ही प्रिन्सिपल आहे तुम्ही काही करू शकता तुम्ही बोलू शकता ना त्यांना द्या करून हां तुमच्या मा तुमच्यापाशीच असते ना म्हणून तुम्हालाच मी डायरेक कॉल केला कुणाला वगैरे बोलली नाही वगैरे तुम्ही करा ना काहीतरी प्लिज बोलते तुम्हाला एक विद्यार्थी जरी असला तरी पण चालेल ना एक कोशिश तर करू शकता ना तुम्ही काहीतरी आणि असं पण नाही की माझ्या मुलाला काय येत नाही खूप हुशार आहे माझा मुलगा इंग्लिश वगैरे येतं त्याला चांगलं म्हणून तर तो बोलतो की मला तिथे जायचंच आहे करून हां चालेल ना भेटेन मी काही प्रॉब्लेम नाही आणि फीस काय असेल तुमची किती आहे जरा सांगू शकता सांगा तरी म्हणजे मी बोलेल ना ओके अच्छा म्हणजे करू शकाल ना कमीजास्त वगैरे काहीतरी कमी करणार ना ओके ओके चालेल तर मी तुम्हाला उद्या येऊन भेटेन तुमचं काय प्रोसिजर असेल काय असेल ते तुम्हाला मी बोलेन ओके ओके चालेल हा पत्ता सांगा ना तुमच्या शाळेचा लवकर सांगा जरा

ओके ओके चालेल चालेल माहिती आहे माहिती आहे ठीक आहे थँक्यू बाय